आमच्या प्राण्याशी आमचा खूप अतूट संंबंध आहे आमच्याकडे दोन बैल एक म्हसड एक गाय आणि त्याचे छोटे छोटे पिल्ले असे आहेत त्यांची आम्ही खूप कळजी घेत असतो त्यांची नावे ठेवली आहेत दोन बैलांची एक राजा आणि एक सोन्या त्यांच्या वासराची नाव समजा बंटी पिल्लांची नावं एक राजा एक वगार आहे छोटी गाईचं वासरू आहे तिचं रानी अशी नावं ठेवलेले आहेत आहेत आणि त्यांची खाळजी खूप घेत असतो आम्ही त्यांची काळजी त्यांना रोज खाया पिया टाकणं त्यांना शेतात रोज चराय नेणं त्यांना शेतामध्ये चारणं खूप पोटभर नंतर घरी आल्यानंतर त्यांना जे आवश्यक खुराक त्यांच्या समजा आजारी बिजारी पडली त्यांची देखभाल करणं असे खूप त्यांची काळजी घेत असतो आम्ही आणि त्यांचं अशी खूप अतूट संबंध आहे आमचा म्हणजे समजा आम्ही छोटे छोटे पिल्लं बैल धी म्हटलं की कलतील जिकडं जाऊ नको म्हटलं तिकडे जाणार नाही मागं मागं येतील आपल्या असं खूप मोठा संबंध आहे आणि मुकं जनावर हे खूप चांगले असतात आणि त्यांची काळजी घेणं आपलं हेच आहे काळजी घ्यावंच लागतं त्यांची